माझ्या घरामध्ये एखादा व्यक्ती आजारी असेल तर मी त्यांना जास्त भारी जेवण देत नाही म्हणजे तेलाचं वगैरे जास्त जो खडा मसाला टाकून किंवा जास्त तिखट असं मी कोणता पदार्थ बनवत नाही मी त्यांना साधंच जेवण देते सकाळी नाष्ट्यामधे सूजी वगैरे थालीपीठ किंवा उपमा दूध वगैरे देते जेवणामध्ये त्यांना साधं वरण चपाती किंवा पालक वगैरे जे भाजी असते साधी हिरवी भाजी वगैरे ते देते आणि रात्रीच्या जेवणामध्ये पण हलकं जेवण जसं खिचडी वगैरेच मी बनवते आणि दुपारी त्यांना जो फळांचा रस जो असतो तो मी त्यांना देते